हॅलो वाचन हां वाचनप्रेमी वाचनालय का नमस्कार मी कल्याणी नातू बोलते आहे मला तुम वाचनप्रेमी वाचनालयाचं सभासदत्व घ्यायचं आहे त्यासाठी काय करावं लागेल बरं तुमच्याकडं पुस्तकासाठी काही योजना आहेत का म्हणजे दिवाळी अंक वगैरे मिळतात का तुमच्याकडं बरं बरं बरं म्हणजे तुमचं पुस्तकाचं साठी वेगळं सभासदत्व घ्यावं लागतं दिवाळी अंकासाठी सभासदत्व घ्यावं लागतं आणि मासिकासाठी वेगळं सभासदत्व घ्यावं लागतं बरोबर ना ओके बरं मग मी एका वेळेला किती पुस्तकं घेऊ शकते आणि माझं हां बरं बरं तुमच्याकडं कुठल्या कुठल्या भाषेतली पुस्तकं आहेत बरं मग लहान मुलांची पुस्तकं मिळतात का तुमच्याकडं हो बरं तुमच्याकडं हिंदी पुस्तकं मिळतील का आणि कोणकोणते लेखक तुमच्याकडं आहेत मराठीमधले नावं सांगता येतील का साधारण हां हां बरं बरं आणि मी तुमच्या लायब्ररीत बसून वाचू शकते का बरं बरं आणि तुम्ही पुस्तकं घरपोच देता का म्हणजे होम डिलिव्हरी म्हणतात तसं आहे का तुमच्याकडे सोय योजना हां बरं बरं बरं बरं मग ते पुस्तक परत घेण्यासाठी कोणी येतं का ते आम्हाला आणून घ्यावं लागतं

बरं बरं बरं बरं बरं ही तुमची योजना खूपच चांगली आहे आणि तुमच्या वाचनालयाची वेळ काय आहे आणि सुट्टीचे वार कोणते आहेत का का कायम सुरू आहे बरं बरं आणि सुट्टीचा वार कोणता आहे हो हो हो बरं बरं बरं बरं मी नक्की येईन तुमच्या वाचनालयाला नक्की भेट देईन हां हो हो ते पुस्तक हाताळणं हा एक अनुभव असतो त्या पुस्तकाचा एक वास असतो त्याचा स्पर्श हे एक ही गोष्ट वेगळी असते ते किंडलवरती येत नाही ती गोष्ट नक्की येऊ नक्की येऊ धन्यवाद